आमच्या आमच्या गावामध्ये म्हणजे कीडा क्रीडा स केंद्र नाही आहे पण पण तरी लेक म्हणजे लेकरं काही लेकरं शाळेमध्ये आहे खेळा म्हणजे खेळासाठी काही असं क्रिकेट वगैरे आणि आहे थोडंसं तर तिथे पण जी शा शाळा आता आता जे जे मो जे लहान लेकरं आहे ती शाळेमध्ये जाते जे मोठी लेकरं आहे ते रनिंग वगैरे करतात क्रिकेट खेळतात आणि फुट फुटबॉल वगैरे हॉलीबॉल हॉलीबॉल ह कबड्डी आणि म्हणजे व्यायाम करायसाठी पण रोडनस मग जातात ना सकाळी उठून म्हणजे रनिंग वगैरे करायसाठी व्यायाम वगैरे करायसाठी पुशअप करायसाठी आणि म्हणजे अ असंच म अ असंच मग नाही आहे तर मग क्री क्रीडा केंद्र नाही आहे तर स्वतःच्याच ह्यानं म्हणजे स्वतःच्याच मेहनतीवर म्हणजे हे करतात ते आपले प्रॅक्टिस करतात